मी खूप लहानपणापासूनच गाणं शिकते आणि लहानपणापासूनच मला खूप आवड आहे गाण्याची आणि मला असं वाटतं की गाणं माझ्या आयुष्यामध्ये एक प्रकारची शांतता घेऊन येतो आणि जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी सतत गुणगुणत असतेच पण जेव्हा काम किंवा शाळा आणि अशा गोष्टी आता माझं कॉलेज असतं तर तेव्हा त्याचा आणि माझ्या गाण्याचा समतोल साधणं माझ्यासाठी एवढं अवघड होत नाही मी आत्ता शिक्षण जे घेते आहे सायकॉलॉजीचं त्याच्यामध्येही गाणं किंवा संगीताला खूप महत्त्व आहे आणि मी त्याचबरोबर अजून वेगळ्या वेगळ्या लोकांबरोबर वेगळ्या वेगळ्या ग्रुप्समधून गाते आणि मी रोज सकाळी उठल्यावर रियाज करते माझा गाण्याचा शिक्षणाचा क्लास असतो संध्याकाळी आणि मला गुरुही चांगल्या मिळालेल्या आहेत की ज्यांच्याबरोबर मी माझ्या इतर गोष्टी आणि गाणं असं समतोल त्याचा मी चांगला साधू शकते जेव्हा असं होतं की आता मला गायला किंवा त्याचा रियाज करायला अजिबात काहीच वेळच मिळत नाही आहे तेव्हा मी रियाज काय म्हणता येईल मी असं नाही म्हणणार की मी रियाज करतच नाही तेव्हा मी गाणं ऐकत असते म्हणजे प्रत्येक वेळेला रियाज म्हणजे फक्त गाऊन रियाज होत नसतो काही वेळेला ऐकूनही रियाज होत असतो त्यामुळे जेवढं आपण ऐकू तेवढं जास्त आपल्या काय म्हणता येईल ज्ञानात भर पडत असते आणि मला असं वाटतं की जेव्हा मला वेळ नसतो रियाज करण्यासाठी किंवा आता तो समतोल माझ्याकडून साधला जात नसतो की इतका वेळ अभ्यास होतो आहे तर इतका वेळ मी गाणं करते आहे असं जर माझ्याकडून होत नसेल परीक्षेचा काळ असेल किंवा दुसरं काही काय म्हणता येईल एखाद्या गावी मी गेली असेन आणि तिथे मला शक्य होत नाही आहे तर अशा वेळेला मी हे नेहमी लक्षात ठेवते की फक्त गाऊन काही रियाज होत नाही आहे माझा ऐकूनही तेवढाच अभ्यास होतो आहे किंवा वाचूनही तेवढाच अभ्यास होतो आहे गा संगीताचं शिक्षण म्हणजे फक्त गाण्याचं नसतं त्याच्यामध्ये लिखाण आणि वाचनाचाही भाग तेवढाच असतो त्याचाही रियाज तेवढाच लागतो त्याच्यामुळे अनेक प्रकारच्या मोठ्या कलावंतांची चरित्रं त्याचं वाचन करणं मोठ्या कलावंतांनी गाऊन ठेवलेलं असतं ते ऐकणं यानेही आपलं शिक्षण तेवढंच होत असतं आणि जेव्हा मला माझ्या शाळा किंवा कॉलेजमुळे मला गाय गाण्याचा गाऊन रियाज करायला वेळ मिळत नाही तेव्हा मी असे काही उपाय वापरते की ज्याच्यामुळे मी गाण्याच्या नेहमीच संपर्कात राहते आणि मला असं वाटत नाही की आपण खूप दिवसांनी गातो आहे आणि त्याचं मला दडपण येत नाही